माझ्यापूर्त सांगायचं तर मी उबर ओला हे जे काही ऑनलाईन कॅ बुक कॅब बुकिंगच्या ज्या सर्व्हिस आहे ती ती वापरणं बंद केलेलं आहे पूर्वी मी उबर एक दहा अकरा वेळा वापरलेले आहे बुक केलेली आहे पण त्यावेळेस की आगाव पैसे द्यावे लागत नव्हते त्यावेळेस अॅडव्हान्स द्यावं लागत नव्हतं तर तो प्रवास संपल्यानंतर पैसे द्यावे लागायचे एक दहा अकरा वेळा मी उबरची टॅक्सी वापरलेली आहे परतु नंतर मला त्याचा वाईट अनुभव आला त्या त्याला आता उभर जबाबदार आहे की त्यावेळेची नेट कनेक्ट कनेक्टिव्हिटीची जी परिस्थिती होती कारण माझ्यापासून जवळ अंतरावर तो ओबर टॅक्सीवाला मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता मी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण तिथल्या तिथं जवळपासच्याच अंतरात मा माझा फोन मी त्याला फोन करू शकत नव्हतो फोन लागत नवता तो मला करू शकत नव्हता माझा मेसेज त्याला पोचत नव्हता त्याचा मला पेस पोचत नव्हता असा जवळजवळ एक वीस एक मिनटं वेळ गेला आणि मला ते कॅन्सल करायची वेळ आली आणि उलट उभरने मलाच त्याचे पैसे लागू केले मलाच म्हंजे माझी काहीही चूक नसताना उभर मला पैसे मागत होती त्यानी माझ्या नाव अकाऊंटमदे ते टाकलं तेव्हापासून मी उभर ओला यांचा ना सोडून दिलेला आहे आता मी जेव्हा काही प्रवास करायचा असेल रिक्षाला हात करतो रिक्षानी जातो रिक्षान जायचं असेल तेव्हा टॅक्सीन जायचं असेल तर आपली काली पिली टॅक्सी ठीक आहे माझ्यासाठी